तंत्रज्ञान तसं आपण बघितलं गेलं तर फायदेमंद तर आहेच आहे पण त्याचे बऱ्यापैकी हानी होते तोटेही होतात जसं मोबाईलचा जास्त वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आजकालची बरी ब भरपूर लहान मुलं आहेत ज्यांना पालक आपला टाईम म्हणजे त्यांचा टाईम वाचावा म्हणून मुलांकडे मोबाईल देतात पण त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर भर प परिणाम होतो आणि ते अधू होतात किंवा एका डोळ्यानं त्यांना कमी दिसायला लागतं त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो त्यांच्या पूर्ण लाईफस्टाईलवर परिणाम होतो तसे तोटे आहेत किंवा दुसरं म्हणायला गेलं तर जे मोबाईल टॉवर्ज वगैरे आहेत त्याचं रेडिएशन एवढं भयंकर असतं की त्याच्यामुळे पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत पक्ष्यांवर ते परिणाम करतं आणि पक्षी मृत पावत आहेत तर हे तंत्रज्ञानाचे तोटे आहेत अजूनही आहेत पण ते आपण पुढच्या वेळेस बोलूया